हॅलो सर विदर्भ सुपरमार्केटमध्ये कॉल लागला का तेव्हा म्हणजे कसं आहे सर म्हणजे माझ्या लहान भावाचं लग्न जुळलं आणि आपल्याला लग्नाचा बस्ता खरेदी करायचा होता रेट फिक्स करायचे होते जसं कोटाचा रेट काय शेरवानीचा रेट काय तर समजा तुमच्या इथं समजा तो कोट घ्यायचा होता नवरदेवासाठी तर त्याचा रेट म्हणजे कुठपासून कितीपर्यंत आहेत उपलब्ध रेंज

हा

बरं काळ्या कलरचा कोट आहे का मग तुमच्या दुकानात हो का कसं आपला रेट हा ते तसं नवरींचं समजा ते आपल्याला तो घागरा पाहिजे होता हा तो पण आणि दुसरी गोष्ट किराणा पण घ्यायचा होता किराणा बिराणा सगळ्याचा रेट म्हणजे तुमचा मार्केटमध्ये काही डिस्काउंट आहे का दिल्या त्या रेटमध्येच घ्यावं लागतं आम्हाला असं काही आहे का आणि हे असे कोट आणि कपड्यात सर लग्नाच्या कपड्यात हो का बरं आणि ती साखर काय किलो आ साखर हो तेल सर तेल आणि गव्हाचा रेट सर मग गव्हाचा

बरं बरं बरं घेऊन टाकू ना मग ते घेऊन टाकू आपल्याला पाच क्विंटल गहू पाहिजे होते आणि पंचवीस तीस किलो तेल पाहिजे होतं आणि बाकीचा तो उर्वरित साखर बत्ती जो किराणा तो पण घेणार होतो म्हटलं सगळे टोटल तुमच्या इथं समजा चांगल्या पद्धती रेटमध्ये भेटतील आणि ती उडदाची डाळ काळ्या कलरची हॅलो ती जे उडीद डाळ आहे की नाही सर आपल्याला पाहिजे शेलटावाली बिना शेलटाची पाहिजे मिळते ती काळ्या कलरची हो का काहून काही स्वस्त सर त्याच्यापेक्षा हो का बरं बरं ठीक आहे